हां बोला हां गूगलवर आहोत आपण बोला हां ॲक जून महिन्यामध्ये का जून महिन्यामध्ये इथे बाकी सगळं किमती वगैरे थोडं कमी असतात सगळ्या गोष्टींच्या पण कसं आहे जूनमध्ये वातावरण थोडंसं गरम असतं आजकाल पाऊस थोडासा उशिरा होतो त्याच्यामुळे पाऊस पडेल की नाही याची शाश्वती देता येत नाही आणि त्याच्यामुळे बीचेस पण तर खराब झालेले असतात इथे तोपर्यंत जूनपर्यंत आणि वातावरण पण थोडंसं गरम असतं त्याच्यामुळे तुम्ही दुसरा जर कोणता महिना बघितलात ना त्यात तर चांगलं राहील माझ्या मते तुम्ही जुलैमध्ये एखादा दिवस बघू शकता जुलै म्हणजे जूनचा एंडिंगपासून वगैरे पाऊस पडायला लागतोच तर तुम्ही जुलैमध्ये तुम्ही बघू शकता नक्की बघू शकता कारण कसं होतं तर जुलैमधे पाऊस पडायला सुरवात होते आणि तुम्हाला जर जास्त अजून थंड वातावरण हवं असेल तर मग श्रावणाच्या टायमामध्ये असतो म्हणजे ऑगस्ट किंवा जुलैच्या एंड पासून ते ऑगस्ट पर्यंत हे दीड एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगलं वातावरण असतं अलिबागमध्ये सगळीकडे असं ग्रीन असतं हिरवंगार असतं वातावरण आणि थंड असतं आपल्या कडच्या सगळ्या नद्या वगैरे भरलेल्या असतात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होतील म्हणजे फूड वगैरे पण तेव्हा अवेलेबल होऊ शकतं आपल्याकडे आहेत ना आता बरेच ठिकाणं आता कणकेश्वर आहे आता कणकेश्वर सगळ्यात फेमस असतं मध्ये कारण ते डोंगर आहे डोंगर माथ्यावरचं ठिकाण आहे त्याच्यामुळे तिथे छान पाऊस पडल्यानंतर छान वातावरण बनतं एकदम खूप सारे पर्यटक तिथे येतात फिरायला आणि तिथे तुम्हाला एक अध्यात्मिक वारसा पण आहे कणकेश्वरचा शिवांचं खूप प्राचीन मंदिर आहे त्याच्यामुळे तिथे तुम्हाला एकदम वा रमणीय वातावरण आहे त्यामुळे तिथे तुम्ही येऊ शकता ते सगळ्यात बेस्ट राहील तुमच्यासाठी ते प्लेस किंवा अजून दोन तीन ठिकाणं आहेत पण माझ्या मते तरी तुम्ही तिथेच या कारण ते खरंच खूप छान प्लेस आहे आणि तुम्ही जर जुलैमध्ये आलात पण हे आहे की तुम्ही जर जुलैमध्ये आलात ऑगस्ट किंवा जुलैमध्ये आलात तर ते तुम्हाला चांगलं व्यवस्थित अनुभव करता येईल कारण थोडंसं लेट आहे ना आपलं हॉटेल पण आहे कणकेश्वरच्या पायथ्याजवळच आहे तिथे आपल्या रूम्स पण अवेलेबल आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथेच मिळून जातील आणि फक्त तुम्हाला जे काही चार्जेस असतील ना ते तुम्हाला पर ईच पर ईच पे करावे लागतील म्हणजे प्रत्येक माणसाचे वेगळे पैसे असतात कारण कधी कधी काय होतं इकडे माणसं येतात आणि मग नंतर कमी करा किंवा मग एकदाच पैसे घ्या एका माणसाचे वेगवेगळे पैसे घेऊ नका असं बोललं जातं लहान मुलांचे पण आपण पैसे जे काय असतील ते घेतो आणि तुम्हाला हवं असेल तर एक टुरिस्ट गाईड म्हणून मी तुमच्यासोबत येऊ शकतो पण त्याचे वेगळेच पैसे होण होऊन जातील आहेत ना फिरण्यासाठी प्रायवेट गाड्या आहेत आपल्या आपल्या त्या दुसऱ्या पण कोण ओळखीमधे आहेत आणि आपल्या स्वतःच्या पण आहेत मग जसं जमेल तसं

हां आता कमी पैशामध्ये म्हणजे बघा आता जसं आम्हाला आम्हाला परवडेल तसं तुम्हाला कमी जास्त जास्तीत जास्त कमीमध्ये देण्याचा प्रयत्न करू पण जे आमचे चार्जेस आहेत ते आम्ही घेतोच कारण जे आम्हाला आम्हाला जे खर्च पुढे करावा लागतो तो आम्हाला काढावाच लागतो त्याच्यामुळे ठीक आहे चालेल चालेल